अच्छा च्छा च्छा नमस्कार मॅडम मी पंकज बोलतो आहे आता आम्ही महाराष्ट्रामध्ये येणार आहे महाराष्ट्रामध्ये आमचा टूर काढलेला आहे आम्ही मित्रा मित्रांनी तर आम्ही तिथे थांबू या यवतमाळला थांबू या आम्ही तर तुम्ही सांगू शकाल का मॅडम मला तिथे नाष्ट्यामध्ये फेमस आयटम काय आहे ब्रेकफास्टमध्ये

अच्छा अच्छा हं अच्छा तर मॅडम हं हं अच्छा ओके आणि महाराष्ट्रामधला फेमस चणा पोहा आहे ना ओके हं हं अच्छा अच्छा अच्छा ओके हं हं

नक्की नक्की मॅडम यवतमाळमध्ये जे तुमचं रेस्टॉरंट आहे बस त्याचं हा हा अच्छा तिथे थांबण्याची पण सुविधा आहे का अरे बढीया बढीया बढीया मग तिथलंच आम्ही रूम वगैरे बुक करून घेतो

हो हो नक्की मॅडम चालेल चालेल हं

हो हो हो चला मी चला मी पुढच्या हफ्त्यामध्ये येणार आहे यवतमाळला तर तेव्हा नक्की तुमच्या हॉटेलमध्ये थांबू या ठीक आहे हो मॅडम हो धन्यवाद थँक यू